हिरोहोंडा युनिकॉर्न शाईन ॲक्टिवा लुना ड्युएट मिस्त्रो डस्टन नॅनो टॅक्सी आईझर ॲम्बुलेन्स थार बलेरो स्कार्पिओ टाटा महिंद्रा टॅक्टर जे सी बी ट्रक सिटी हंड्रेड बुलेट यामा बस लक्झरी रिक्षा